राज्य संस्कृतीच्या बाबतीत जर विचार केला तर असं गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव मनवला जातो ती दहा दिवसाचा प्रोग्राम केला जातो आणि घरोघरी गणेशोत्सवचा कार्यक्रम म्हणजे घरोघरी गणेश जी बसतात ते आपापल्या पर परीने सगळेजण कार्यक्रम घरी करतात आणि सार्वजनिक ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर गणपती बसवल्या जातात तिथे डेकोरेशन खूप मोठे मोठे प्रमाणामध्ये केलेले जातात तिथे बघण्यासाठी खूप गर्दी असते लोकांची की कुठले सीन कसं आहे हे बघण्यासाठी दहा दिवसामध्ये खूप लोकांची गर्दी राहते आणि पुष्प प्रमाणामध्ये लोकं गर्दी करतात आरतीला अटेंड राहतात आरती प्रसाद महाप्रसाद आणि कथा वगैरे जे सा हे राहतात देवाचे कार्यक्रम असतात ते करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सोळा साजरा होतो